घरात आलेल्या पाहुण्यांशी आपण चांगलंच वागतो नेहमीच कारण तो पाहुणा म्हणून आलेला आहे आपल्याकडे आणि तुम्ही जर का त्याच्याशी नीट बोलला नाही त्याचं आदरातिथ्य नीट केलं नाहीत तर त्यांचे आपल्याविषयी समज चांगले राहत नाहीत ना आणि तो पाहुणा म्हणून आला आहे म्हणजे तो काय तुमच्याकडे कायम राहणार नाही आहे त्यामुळे तुम्ही त्याचं आदरातिथ्य व्यवस्थित केलं पाहिजे आणि माझ्याकडून होतं तसं की मी हसतमुखाने त्यांच्याशी बोलून त्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित करते त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवून त्याप्रमाणे स्वयंपाक केला जातो किंवा त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर त्याविषयी त्यांना मार्गदर्शन दिलं जातं घरात आलेल्या पाहुण्यांशी आपण नीटच वागावं जेणेकरून आपण कोणाकडे गेलो तर आपल्याला पण तशीच वागणूक मिळू शकते त्यामुळे पाहुण्यांच्याविषयी माझं मत चांगलं आहे